हॅलो सर नमस्ते मी आज सकाळी माझ्या मोबाईलचे बिल भरले आहे हो पण ते न मॅसेज मला काही आलं नाही आहे त्याचं हो हो तिकडं जाऊ का ओके थँक्यू हां हॅलो मॅम नमस्ते हो मी आज सकाळीच माझ्या मोबाईलचं बिल भरला होता हां पण मला ते ते यशस्वी झालं आहे की नाही याचं काही मेसेज आलं नाही तर तेच तपासण्यासाठी मी इथं आले आहे हा हो हो माझं नाव शुमेला हां व्यवहाराची आय डी माझी ॲल द रेट फोनपे हो मी मोबाईलवरनं केलं होतं हो हो जिओ ॲपवरून हां आणि माझ्या फोनचं लास्टचं क्रमांक हो सत्याण्णव चौऱ्याऐंशी हो जरा तपासून बघाल का नाही नाही आज सकाळीच मी केलं आहे तुम्ही जरा नीट बघाल का कारण माझ्या फोनवर ही त्याचे काही मेसेज आलेलं नाही की माझं बिल भरलेले यशस्वी झालं आहे की नाही हो मी हो मी आजच सकाळी भरले आहे ना फॉम नाही नेहमी तर येतच असतं मेसेज पण यावेळी काय माहीत कसं काय पण यशस्वी झालं आहे असं काही आलं नाही तर पैसे तर गेले आहे माझे पण ते यशस्वी झालं आहे की नाही ते कळालंच नाही त्यामुळे मला इथं यावं लागलं हो आहे ना हो हो हो हां दिसलं दिसलं ओके थँक्यू हां यशस्वी झालं आहे माझं ओके थँक्यू हां हां नमस्ते